हॅलो बोला हो मी पात्रता जगताप योगा टीचरच आहे हा बोला बोला हो का हा हा हो हो देते ना तुम्हाला म्हणजे योगा वगैरे लावायचा आहे का क्लास हो का आणि कोणता वेळ वगैरे लागेल तुम्हाला हो का बरं बरं बरं संध्याकाळी सहा सातला जमेल का तुम्हाला हो का तसं तर सकाळी फार छान असते ते पण मग आता तुम्ही तुम्हाला दुपारी वेळ नाही तर मग हा हा हा चालेल चालेल काही प्रॉब्लम नाही तुम्ही कधी येऊ शकता भेटायला तुम्ही भेटायला कधी येऊ शकता मग आता तुम्ही तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तुम्ही येऊन जा कारण की मी सकाळी सात ते सात वाजेपर्यंत असते क्लासला हा तर तुम्ही त्या वेळेत येऊन येऊन जा

कसं तुमच्यासोबत थोडंसं बोललं जाईल कारण की एकदम योगा तर करावाच लागतो पण थोडंसं डायट प्लॅन पण ठेवावे लागते आणि ते कसं तुमच्यासोबत बोलल्यानं होणार आहेत त्या गोष्टी तेच म्हणत आहे मी हा तेच म्हणत आहे मी कारण की पूर्ण डायटचे डायट प्लॅन जर तुम्हाला जेव्हा मी सांगेल ते तुम्हाला फॉलो करावं लागेल आणि होत असेल तर दोन्ही टाइम जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर बघा कारण की सकाळचा वेळ भरपूर मस्त असतो तो साठी हा बघा काय होते तर हा चालते की आणि क्लास वगैरे फी वगैरे तुम्हाला तर या तुमच्या मैत्रिणीनं सांगितलंच असेल ना